आमच्या इथे विविध प्रकारचे शिल्पकला केले जातात कला शिल्पकला चित्रकला रंगकाम म्हणजेच पेंटिंग असे अनेक हे केले जातात त्यात आता प्रत्येक काम करतांना थ्री डी इफेक्ट देता येतो डिजिटल मीडियाद्वारे आपण त्या चित्राला कसे बनवायचे आहे आता बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट करायच्या आधी ती आपण गुगलवरती सर्च करतो आणि मग आपण ती गोष्ट करतो त्याच्यात व्हर्च्युअल रियालिटी काय हे पाहतो मग ती ब पेंटिंगला प्रिंट करताना आपण थ्री डीच्यातही करू शकतो असे भरपूर प्रकारचे उद्योगजन आहे जे असे तंत्रज्ञान आहेत की त्याचा वापर आपण आपल्या शिल्पकलामध्ये किंवा कलामध्ये करू शकतो आपण रोजच्या याच्यात त्या कलेचा समावेश करू शकतो अशे विविध प्रकारचे आता डिजिटल सोर्स पण आलेले आहेत की आपण त्याचा वापर आपल्या कामात करू शकतो